मला वाटतं आहे भारतातील वाहतूक व्यवस्था ही सरकारने जितकी डेव्हलप केली आहे तितकीच ती प्रायव्हेट कंपन्यांनीसुद्धा विकसित केलेली आहे पण लोकसंख्येचा विचार करता मला असं वाटतं की ती सगळी साधनं किंवा त्यांच्या त्या व्यवस्था सगळ्या अजिबातच पुरेशा नाही आहेत म्हणजे त्या अपुऱ्या पडत आहेत म्हणजे सरकार त्यामध्ये बरंच बऱ्याच वेळेला विविध प्रकारचे बदल घडवून आणत असतं किंवा नवीन बसेस खरेदी करणं जुन्या डिस्कार्ड करणं किंवा त्या खराब खराब झालेल्या बसेस रिपेर करणं हे सगळं सरकार करतच असतं पण तरीही मोठ्या प्रमाणावरती फिरणारे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे लोक असले की बऱ्याच वेळेला जी दळणवळणाची किंवा प्रवासाची जी साधनं आहेत ती आपल्याला पुरतीलच असं नाही आहे आणि देशातले सामान्यतः जे फिरणारे लोक आहेत त्यांना येणारी आव्हानं म्हणजे एकतर त्यांना खूपच आधीपासून रिझर्वेशन करावं लागतं खूप मोठ्या प्रमाणावरती जर का जाणारे लोक असतील म्हणजे उदाहरणार्थ एक मोठा गट जाणार असेल तर त्यांना खूप मोठी प पुर म्हणजे खूप मोठी सोपस्कार करून रेल्वेचा अख्खा डबा किंवा एखादी अख्खी बस बुक करावी लागते आणि हे खूप आधी करावं लागतं म्हणजे त्याच्यासाठी बऱ्याच प्रोसी प्रोसिजर्स आहेत म्हणजे प्रवासांची यादी त्यांची वयं त्या आर टी ओला सबमिट करायचं त्यांच्याकडनं तसं सर्टिफिकेट घ्यायचं ते सबमिट करायचं त्याचे पैसे घ्यायचे गाडी नंबर त्यांना प्रोवाईड करायचा इत्यादी आणि इतर प्रवास करत असताना म्हणजे आरोग्यसेवा प्रवासात उपलब्ध होतीलच असं नाही म्हणजे उदाहरणार्थ बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये किंवा कुठल्यातरी आड ऑड ठिकाणी जर का ऑ जर का ऑट ठिकाणी जर का कोणी आजारी पडलं तर त्या केसमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे अडचणी येऊ शकतात किंवा ऐनवेळेला पेट्रोल न अवेलेबल होणं गॅरेजेस अवेलेबल नसणं जेणेकरून गाडीमध्ये झालेला बिघाड आपल्याला दुरुस्त करता येईल इत्यादी